मराठी भाषा ही आपल्या अमरा आपल्या महाराष्ट्रातली खूप जास्त अशी लोकप्रिय ब भाषा आहे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आपली ब ही बोललीच जाते पण प्रदेशांमध्ये जर आपण गेलो तर तिथे सहजासहजी त्या त्यांच्या राज्याची भाषा किंवा इंग्रजी भाषा बोलली जाते तर मला असं वाटतं जर महाराष्ट्राचे लोक तिथे गेले तर ते तिथे आय टी सेक्टर वगैरेमध्ये जास्त करून मराठी लोक आहेत तर मग ते मराठी लोक तिथे मराठी भाषाच बोल बोलीभाषा बोलतात त्याच्यामुळे काय झालं आहे की मरा जितकी इंग्ल इंग्रजी भाषा आवश्यक आहे आपल्यात आपल्या विकासाकडे तसं तसंच त्यांना हे पण कळालं असं मला वाटते की मराठी भाषा पण तितकीच आवश्यक आहे आणि आपण आपले लोक तिथे परदेशामध्ये गेल्यामुळे तिथले जे कल्चर आहे ते तर आपण करतोच पण आपल्यासोबत सोबतच तिथे ते लोक पण आपला दिवाळी दसरा झालं त्याच्यानंतर गुढीपाडवा वगैरे या सरा न नृत्य झालं लावणी झालं या सणांना पण ते एन्जॉय करतात तर कुठे ना कुठे ते ते लोकसुद्धा आपल्या मराठी भाषेला चांगलं म्हणत आहे ऍक्ससेप्ट करत आहेत तर ही फार गर्वाची गोष्ट आहे आपल्याकरिता